हा ओला कॅब का हा काका मी मी ना नेमका वाडगाव फाट्यावर अडकलेलोय हो काय आहे वाडगाव फाट्याला भरपूर ट्रॅफिक लागलेलं आहे कार्ले खिंडीच्या इथं काय तरी प्रॉब्लेम झालेला आहे तर कंटेनर आहे ट्रक आहेत काय पुढं सरकत नाहीयेत आणि मला आहे न मला लवकरात लवकर पनवेलला पोचायचं आहे कायपण करून साधारण एक आता वाजलेत किती आता वाजले सात आणि मला नऊपर्यंत काही करून पनवेलमध्ये पोचाचचं आहे हा तर मला लवकरात लवकर तिकडं निघण्यासाठी काय मार्ग आहे काय तुमच्याकडं तुम्ही सांगाल का तसं मग मी अर्ध्या रस्त्यापर्यंत येतो तिथून तुम्ही मला पिक करा तसं जमंल काय मग काय करू मी अच्छा वाडगाववरून पाठी फिरू आणि अच्छा गोंधळपाडा मार्गे कुठ कुठंशी निघू मग मी गोंधळपाडा मार्गे वरसोली फाट्यापर्यंत निघू आणि वरसोली फाट्यावरशी अच्छा तिथून मी कनकेश्वर फाट्यावर येऊ पण मग तुम्ही मला कुठं भेटाल अच्छा मग तुम्ही तुमची गाडी घेऊन कारली खिंडीमार्गे या मार्गे कनकेश्वर फाट्यापर्यंत याल तिकडं ट्रॅफिक आहे काय नाही ना कारण की कारली खिंडीतच काय तरी झालं आहे असं कळलेलं आहे मला की कारली खिंडीच रस्ता जाम आहे ब्लॉकच झालेला आहे तो तर पुढं काय गाड्या सरकतच नाही आहेत मोठा काय तरी कंटेनरचा प्रॉब्लेम आहे बोलत आहेत त्या गॅ गॅसचा गाड्या येतात त्यांचा काय तरी प्रॉब्लेम आहे अच्छा मग मी ह्या मार्गे निघू गोंधळ पाडामार्गे चालंल मग कुठं येऊन थांबू तिथं तुम्ही मला पिक कराल कनकेश्वर फाट्यावर काय चालेल म कनकेश्वर फाट्यावरशी आपण लवकर निघू तिकडून कुठच्या मार्गे निघू कार्ले खिंडीतून डायरेक्ट कोयना डबेझरी करून हायवेला लागणार का आपण कुठल्या अच्छा मग डायरेक्ट हायवे बायपास म्हणजे वडखल बिढकल काय लागणार नाय ना आपल्याला चालंल चालंल मग मी आता इथशी निघतो पाठी फिरतो आणि मी तुम्हाला कनकेश्वर फाट्यावर भेटतो तुम्ही तिकडं या चालंल चालंल हो हो धन्यवाद